हॅलो हो हो मॅडम मी अश्विनी बोलते आहे पंकजची आई बोला मॅडम

हां हां अच्छाच्छा हां हां हां हां बरोबर हां

अच्छा हो हो हो मॅडम मी आणि पंकज जे आहे आम्ही दोघंही जणं आपल्या शाळेमधे येऊ मॅडम पंकज पंकजला किती ग्रेड मिळालेली आहे त्याची जी टेस्ट जी आहे हां त्याला मार्क वगैरे कसे मिळाले आहेत अच्छा

बरोबर हां हां अच्छा बरोबर मॅडम हो हो आणि पंकजला की नाही मी काही प्रायव्हेट क्लास पण लावून दिलेला आहे त्याची जी आहे मार्क आणि त्याचा अभ्यास चांगला व्हावा याच्यासाठी हां हां कारण त्याला मागच्या येच्यामध्ये आधीच्या युनिट टेस्टमध्ये खूपच कमी मार्क पडले होतेत ना त्यामुळे मग त्याची किनई टेस्ट क्लास वगैरे लावून दिलेला होता त्याला तर मॅडम आता ही जी मीटिंग होते आहे येते मी आपल्या शाळेमध्ये पंकजला पण सोबत घेऊन येते आहे मला थोडंसं त्याच्या अभ्यासाविषयी वगैरे त्याचे जे आहेत पेपर ते थोडे बघायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे मॅडम ठीक आहे चालेल मॅडम हां हां ओके ठीक आहे मॅम थँक्यू मॅम हो हो